मी गाणं गाण्यासाठी मंचकावर जेव्हा जाते तेव्हा प्रेक्षकांना हसवण्यासाठी आणि त्यांना माझ्या गाण्याची गोडी लागण्यासाठी मी त्यांना म्हणजे एक हास्यमय वातावरण करण्यासाठी त्यांना मी काही गोष्टी सांगते आणि त्यानंतर माझं गाणं मी सुरुवात करते माझं चांगला आवाज त्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी किंवा माझं गाणं त्यांना आवडण्यासाठी मी माझ्या चेहेऱ्याचे हावभाव आणि हात जेव्हा मी गाणं गातानी माईप एका हातामधे आणि माझ्या हाताच्या एक खुणा किंवा हातांवर माझी अॅक्शन जी असते ती मी लोकांपर्यंत चांगल्या आवाजातून पोचवते त्यासाठी मी माझा आवाज टिकून राहण्यासाठी मी गरम पाणी पिणे थंड आंबटचिंबट पदार्थ न खाणे इत्यादी गोष्टी आणि तेलकटसुद्धा कधीच खाण्यापासून टाळणे आणि मला माझ्या जेवणामधे साधंसोपं म्हणजे पदार्थ म्हणजे अन्न मी सेवन करते वरण भात भाजी पोळी इत्यादी गोष्टी मी ह्या अन्नाचं सेवन करते त्यापासून माझ्या आवाजाला कधीही कुठल्याच गोष्टीची त्याला हे म्हटल्या जाते की आवाजाला फरक माझ्या पडत नाही